हॅलो प्रियांका बोल अच्छा बोल ना काय विचारायंच होतं काय म्हणलं पुन्हा हो हो माझ्या भाऊ पण खूप व्यसन करत होता न हं ते नशा मुक्ती केंद्र आहे ना तिथं त्यांना पाठवावं लागते आणि जसे ते तीन महिन्याच्या तो हे राहाते कालावधी त्या कालावधी ते तिथंच राहतात आणि आणि मग तिथे त्यांना जे ते व्यसनमुक्ती केंद्रातील राहतात न ते त्यांना सर्व जेवणात वगैरे ते काय करतात सर्व त्यांची प्रोसिजर राहते औषधं वगैरे त्याची फीज आहे तीन हजार रुपये महिना आहे हो आराम पूर्णपणे आराम होतो माझा भाऊ आता हात पण नाही लावत आणि विचार पण नाही करत तो आता पूर्ण कुटुंब सांभाळतो घरात सर्वांसोबत प्रेमाने राहतो आणि सर्व चांगला व्यवहार जीवन त्याचे खूप छान छान आहे वेळ म्हणजे तिथंच राहणे आहे त्यांना तीन महिने डॉक्टरची अपॉइमेंट म्हणजे दहा ते दोनपर्यंत राहातात तिथं ते नशा मुक्ती केंद्र इथं टाकडीला आहे आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या मागे हं तिथं आहे तर तू भेटून घे त्यांना काय म्हणतात हो आहे न घेऊन जा तिथे हां हो ठीक आहे ना बाय